नमस्कार नमस्कार सर मला तुमच्या हॉटेलमधल्या डिशेश् माहिती करायच्या होत्या हो प्युअर महाराष्ट्रीयन डिशेश् कुठल्या कुठल्या आहे तुमच्याकडे नाश्त्यामध्ये हां नाही नाही पूर्ण मी मुक्कामी येणार आहे तर मला पूर्ण सकाळपासून पूर्ण संध्याकाळपर्यंतचं सेड्यूल पाहिजे णे नाश्त्यात काय असेल हां आता बघा सध्या मॉर्निंग मॉर्निंगमध्ये काय नाश्त्याला काय काय असते तुमच्याकडे

स्वीटमध्ये काय दे नाश्ता

आणखी दुपारच्या जेवणात म्हणजे वेजमध्ये काय असेल आणि नॉनवेजमध्ये काय असेल

भाजी कुठली

आणि नॉनवेजमध्ये

आणखी आणि फिश फिशमध्ये काय काय आहे अच्छा आणि इवनिंगमध्ये नाश्ता वगैरे की अन्ली चहाच भेटेल

आणि संध्याकाळचं संध्याकाळी आणखी क् हलक्या प् जेवणात काय राहील तुमच्याकडे साधं हलकं जेवण ठीक आहे सर धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल